आम्ही ज्या परिसरात राहतो त्या परिसरात अंधश्रद्धा व्यक्त होण्या जास्त लोकं नाहीत परंतु भाजीवाल्यांच्याकडे माझा एक अनुभव आहे दोन बोटात तिला पैसे दिल्यानंतर तिला खूप राग आला आणि संध्याकाळच्या वेळेस कात्रीमधून मला पैसे दिले म्हणजे लक्ष्मी दिली म्हणून ती माझ्यावर रागवली त्यावरून मला जरा भीती वाटली भीती वाटली म्हणजे तिच्या भावना दुखावल्याबद्दल मला जरा चिंता वाटली मग मी तिला म्हटलं की तू ते पैसे मला दे मी तुला पुन्हा सरळ साध्या चांगल्या हाताने देते असं मी तिला सांगितलं म्हणजे प्रत्येकाचा जो विश्वास असतो त्याचा माझ्यामते रिस्पेक्ट केला पाहिजे